हां नमस्कार मिथिला हॉटेलमध्ये फोन लागला आहे ना हां मी रत्नागिरीतून बोलते आहे मारुती मंदिर एरिया मला सहा माणसांचं जेवण हवं होतं तर तुमच्याकडे आज काय काय मेन्यू उपलब्ध आहेत होम डिलिव्हरीचे काही चार्जेस हां चालेल मग तुम्ही पार्सल केलंत तरी चालेल हां आणि जेवणामधे काय आहे शाकाहारीमध्ये काय काय आहे शाही पनीर हां आणि अजून म्हणजे पनीर सोडून पनीर व्यतिरिक्त अजून आणि मांसाहारीमध्ये मांसाहारीमध्ये सोलकढी मांसाहारीमध्ये सगळ्यात येईल ना की एक्स्ट्रा घ्यावी लागेल हां हां आणि मासेमध्ये काय काय आहे हां आणि त्यात रस्सा पण येणार ना की नुसते फ्रायचे आहेत हां ठीक आहे मग सहाजण आहोत आम्ही तर क्वांटिटी पुरेल पुरेशी आहे ना हां चालेल चालेल मग हंडी आणि बिर्याणी पार पार्सल करा हां बटर नान बटर नान बटर नान बटर नान झाले हां तुम्हाला रोख रक्कम इकडेच येऊन दिली जाईल हां हां चालेल मी पत्ता तुम्हाला एस एम एस करते हां चालेल थँक्यू